स्वातंत्र्यानंतर असं पाहिलं आपण तर आपल्या देशात सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती झालेली आहे त्याचप्रमाणे वैद्यक्षे वैद्यकीय क्षेत्रात देखील ही प्रगती झालेली आहे तर सुरुवातीच्या काळापेक्षा आज भारतामध्ये सर्वच ठिकाणी आपण जर रुग्णालयांची अवस्था पहिली तर बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे पण तरीही मला असं वाटतं की आजही खेड्यांमधले जे दवाखाने आहेत किंवा जे वैद्यकीय सेवा खेड्यांमध्ये आहे ती आजही शहरांइतकी चांगली नाही आहे बऱ्याचवेळा गावातल्या पेशंटला ह्या शहरापर्यंत यावं लागतं आणि त्याचसाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे मला असं वाटतं की देशात सर्वच ठिकाणी सेवा जी आहे वैद्यकीय सेवा जी सरकारी क्षेत्राच्या मध्ये येते तर ती सगळीकडे एकसारखीच असली पाहिजे म्हणजे ज्या सोयी शहरांमधल्या दवाखान्यांमधे उपलब्ध आहे त्याच सोयी खेड्यातल्या पण दवाखान्यांमध्ये उपलब्ध असल्या पाहिजे डॉक्टर्स नर्सेस हे ट्वेंटी फोर म्हज चोवीस तास हे अवेलेबल असले पाहिजे आणि तरच सगळीकडे जर सारखी सेवा दिली तरच अजून चांगला फायदा होऊ शकेल